आधीच्या काळामधे फोटो काढण्यासाठी आपल्याला फोटो स्टुडिओमधे जावे लागायचे आणि त्या मानाने आपल्याकडून त्याबाब बद्दल खूप जास्त मूल्य आकारण्यात येत होते परंतु आताच्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टीची गरज राहिलेली नही कॅमेरे स्वस्त भावामधे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तसेच प्रत्येक मोबाईलमधे प्रत्येक सेलफोनमधे पण कॅमेरे असल्यामुळे मो फोटो स्टुडिओमधे जाण्याचे जे मेहनत होती आणि जे पैसे आपले लागायचे ते वाचत आहे आपण प्रत्येक क्षण हा मोबाईल कॅमेरा मदे मो घेऊन साचवून ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण आपले फोटो काढून आपल्या मेमरीज ह्या मोबाईलमधे साठवून ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला फोटो स्टुडिओमध्ये जाण्याची गरज नाही आणि हे आपल्याला खूप कमी पैशामधे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो फोटो स्टुडिओमध्ये आधी जेव्हा जायचो तेव्हा एका फोटोसाठी बरेच पैसे लागायचे आणि ते नेहमी नेहमी करणे हे शक्य नव्ह ते परंतु आता मोबाईलमधे कॅमेरे आल्यामुळे आपण हव्या त्या वेळेला हव्या त्या ठिकाणी कुठलाही क्षण हा आपल्या मोबाईलमधे कॅप्चर करून साठवून ठेवू शकतो त्यामुळे आता मोबाईल कॅमेरे